अन्नपूर्णा हॉटेल अच्छा मला एक ऑर्डर द्यायची होती जेवणाकरिता एक माझ्याकडे पार्टी आहे एकवीस ऑक्टोबरला हां या महिन्याच्या एकवीस ऑक्टोबरला तर मला त्याच्यामध्ये तुमचं काय स्कीम वगैरे कशा आहेत का म्हणजे मला पन्नास पन्नास ते साठजणं आहेत जेवणासाठी तर किती खर्च येऊ शकतो आणि काय काय तुमच्याकडे स्लॅप म्हणजे क्रायटेरिया कसा आहे तुमचा अच्छा तर मला ना साधारणतः बिर्याणी आणि बिर्याणीबरोबर सलाड तर येणार बिर्याणी सलाड आणि स्वीटमध्ये मला गुलाबजामून पाहिजे आणि पापड पाहिजेत आणि पु छोले पुरीचा बजेट काय छो आता हे जे बिर्याणी हे जे काय बोललो ह्याचा बजेट किती होऊ शकतो साधारणतः पा पन्नास जणांसाठी पकडा चला तुम्ही पन्नास पन्नास जणांसाठी किती होऊ शकतो अच्छा एवढा होऊ शकतो तर आणि जर समजा मला जर वेज डिश मागवायची असेल तर त्याच्यामध्ये काय काय येतं म्हणजे डाळ भात भाजी किती प्रकारच्या भाज्या येणार अच्छा आणि ओके ओके चालेल मग हे मला मला वाटतं मी प्रिफरेबल बिर्याणीबरोबर ठीक आहे मला वेज बिर्याणी हवी आहे चिकन नको लक्षात ठेवा मला चिकन नको आहे व्हेज बिर्यानी हवी आहे पन्नास जणांसाठी सलाड असणार त्याच्यामध्ये स्वीट असणार आणि पापड असणार ओके किती बजेट होईल याचा अच्छा काही डिस्काऊंट नाही आहे का याच्यामध्ये नाही मी याच्या अगोदर पण ऑर्डर केलेली तेव्हा मला एवढं काय नाही आलेलं मला साधारणतः एक आठ हजारापर्यंत झालेलं माझं आठ ते दहा हजार रुपयापर्यंत तुम्ही जरा जास्तच बोलताय अच्छा नाही ठीक आहे मला नऊपर्यंत ठीक आहे मी नऊपर्यंत घरीच येईन चालेल चालेल ठीक आहे मग माझा नंबर लिहून घेता का ओके चालेल ठीक आहे म मला एकवीस ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता हवं आहे हे जमेल ना हो हो मी सकाळी मी आधल्या दिवशी एकदा कॉल करीनच तुम्हाला हां चालेल चालेल ठीक आहे मग तुम्ही इथे आल्यावरती मी ऑर्डर करू की तुम्हाला आता ऑनलाईन काय पेमेंट करायची आहे त्याची फिफ्टी पर्सेंट चालेल ठीक आहे मी चार हजार रुपये पाठवतो आता ओके आल्यावरती मला मी रिप्लाय करा मॅसेजवरती ठीक आहे ठीक आहे चालेल